मी जी खुर्ची मागवली होती तर ती खुर्ची पूर्णपणे म्हणजे त्याचा जो एक पाय आहे त्याच्यात जे खाली चाक होतं ते पूर्ण निसटलेलं होतं त्यानंतर मागचं जे खुर्चीचं कुशन आहे ते अनइव्हन आहे म्हणजे जसं त्यांनी प्रॉडक्टमध्ये खाली लिहिलेलं आहे की ते पाठीसाठी कम्फर्ट आहे वगैरे तर ते तसं काही नसून ते पूर्ण असं वाकलेलं अशा परस्थितीमध्ये मला ते ना व जी खुर्ची आहे ती मला मिळालेली आहे तर मला तर काय ते म्हणजे त्यांचं डिलेवरींग वगैरे नाही आवडलं आणि क्वालिटी पण खुर्चीची तशी काही ज जसं त्यांनी वर्णन केलं होतं तशी काही वाटत नाही मला